मराठी भाषांवर अनेक भाषांचा परिणाम आहे त्याच्यामध्ये संस्कृत ही भाषा खरंच खूप महत्त्वाची भाषा कारण संस्कृत ही बऱ्याच भाषांची मूळ भाषाय संस्कृत भाषेवरनं अनेक भाषा पुढे तयार झाल्या कारण संस्कृत भाषा पूर्वी खूप बोलली जात होती तीच प्रथम भाषा मानली जाते आणि त्यातूनच अनेक भाषांचा जन्म झाला ज्यात मराठी सुद्धा ही भाषा आहे त्यामुळे मराठी भाषा बोलत असताना त्यावर संस्कृत भाषेचा खूप जास्त परिणाम आहे आपलं जे ग आपण जे ग्रामर किवा आपलं जे आपण मराठी भाषा बोलताना ज्या प्रकारच्या गोष्टींचा वापर करतो त्या मूळतः संस्कृतमधे आहे आणि त्याच्यानंतर त्या मराठीमधे वापरल्या जातात त्याच्यामुळे संस्कृत भाषेचा मराठी भाषेवर नक्कीच परिणाम आहे आणि त्याचबरोबर आता इंग्लिश ही भाषा सुद्धा खूप प्रमाणात देशभरात जगभरात वापरली जाते आणि त्याच्यामुळे मराठीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो मराठी बोलत असताना आपसूक आपण बरेच इंग्लिश शब्द वापरतो आणि त्यामुळे होतं असं की आपली मराठी भाषा जरी आपण बोलत असलो तर त्याच्यामदे इंग्लिश शब्दांचा वापर झाल्याने एक प्रकारे आपण वेगवेगळ्या लोकांपर्यंत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो कारण इंग्लिश ही भाषा बऱ्याच लोकांना येत असते आणि त्याच्यामुळे त्या शब्दांचा अर्थ लागतो आणि त्यानुसार त्या वाक्याचा अर्थ लागतो त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर का व्याकरण म्हणून जर का विचार केला तर संस्कृत या भाषेचा मराठी भाषेवर खूप परिणाम आहे आणि इंग्रजी या भाषेचा आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमधे बोलताना खूप वापर आपण करतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम आहे त्याचबरोबर आप महाराष्ट्रात आपण जर का म्हटलं तर आपण असं म्हणतो मैल मैलावर भाषा बदलते म्हणजे जसजसा आपण आपला प्रदेश बदलतो तसतसं तसतशी तिकडची बोलीभाषा वेगळी असते तिकडचे काही शब्द वेगळे असतात तिकडचे काही त्या त्यांचे बोलण्याचे पद्धत त्यांचे उच्चार वेगळे असतात आणि त्याच्यामुळे भाषा बदलत जाते ह्याचाही आपल्या बोलण्यावर परिणाम होतो त्याच्यामुळे सगळ्याच भाषांचा एकमेकांवर परिणाम होतो असं मला वाटतं कारण बऱ्याच भाषांमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत बऱ्याच भाषांमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या एक एकमेकांमधून म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आल्या त्याच्यामुळे आपला देश हा इतक्या भाषा बोलतो की सगळ्या भाषा एकमेकांवर अवलंबून आहेत असं मला वाटतं